हां बोला मॅडम हां बोलतो आहे बोला

आपल्याकडं कसं आहे स्टेचस स्टेज आहे मंडप आहे त्यानंतर फुलांचं डेकोरेशन येईल नंतर आपलं कॅटरस आहे जेवण

फुलं चालेल चालेल अच्छा अच्छा अच्छा ओपन गराऊंड पाहिजे हो हो हो हो चालेल चालेल मला व हां मला सेंड करा फोटो

कॅटरिंग म्हणजे कसं तुमचं ते जे जेवणाचं तुमचं काही तर तुम्हाला वे व्हेज पाहिजे की नॉन वेज पाहिजे त्यावर डिपेंड आहे त्यात मग तुम्हाला व्हेजमध्ये तुम्हाला कसं असतं बघा तर डाळ भात वरण भात येईल किंवा जिरा राईस व्हेज ते मग दुसरा आपला कोल्हापुरी या टाईप पुरी पाहिजे तुम्हाला काही आणि स्वीट असेल एक मग त्याचा एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागतो मॅडम मेनू असेल तर तो बघा पॅकेज असतो ना आमचा तर पॅकेजचं मग तुम्हाला ए एक्स्ट्रा कॅपॅचं एक्स्ट्रा चार्ज लागेल पॅकेजमध्ये अम आपल्याकडे दोन पॅकेज आहेत एक पाच लाखापर्यंत पॅकेज आहे त्यात तुम्हाला सर्व स्टेज फुलं जेवण त्यात स्वीट तुम्हाला सगळं साऊंड असेल सर्व असेल अन् दुसरं एक ट्रीट छोटा पॅकेज तो तीन लाखाचा आहे त्यात तुम्हाला मग त्यात स्वीट येणार ना जेवण थोडंसं मग सिंगल भाजी मिळेल या पद्धतीचं असेल बाकी तुमचं सगळं बाकी तुमचं ते हो कर नक्कीच कमी करेन तुम्ही एकवेळ या आपण बसून बोलू काहीतरी डिस् तुम्हाला डिस्काऊंट करील नक्की शंभर टक्के हां आता अलिबागमध्ये आहे ओके ओके ओके ओके ओके तुम्हाला मी म माझा अॅड्रेस सेंड करतो